कोविडच्या लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये आता काय होणार आहे ही खूप काळजी लागून राहिली होती आणि ते सगळ्या शिक्षण संस्थांना आणि सरकारला एक खूप मोठं आव्हान होतं कारण लॉकडाऊन तर आहे पण मुलं नुसते घरी बसून कसं काय राहू शकतात आणि ते दहा बारा दिवसांची गोष्ट नव्हती ती खूप मोठ्या काळासाठी लॉकडाऊन असल्याकारणाने जवळजवळ दोन ल वर्षाचा लॉकडाऊन असल्याकारणाने मुलांना शिकवणं मुलांचं शिक्षण चालू ठेवणं ही एक अत्यंत खूप जास्त गंभीर असं आव्हान सगळ्या शिक्षण क्षेत्रात होतं परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे किंवा हे इंटरनेटमुळे एक खूप आपला फायदा झाला आहे की त्याच्यामुळे ते क्लासेस मुलांचे सगळे ऑनलाईन घेतल्या जाऊ लागले आणि कॉलेजेसमधले मोठी मुलं तर व्यवस्थितच ते आपल्या म्हणजे कॉम्प्यु लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वगैरे ह्यात हे असल्यामुळे ते रोज आपलं शिक्षण घेऊ शकत होते कंटिन्यू करत होते आता त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर किती होत होता हा वेगळा प्रश्न आहे पण कॉलेजेस आणि सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला आपला कोर्स कम्प्लीट करायसाठी जे काय लेक्चर्स घेत घ्यायला लागतात ते लेक्चर्स ते घेऊ शकत होते आणि पण आव्हान असे होते की मुलांचे त्यावेळेस म्हणजे असं हे मुलांना जर काही शंका आल्या तर त्यांना त्या लगेच ताबडतोब विचारून त्याचं श निरसन करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे तो एक सायलेंटली ते मुलं नुसतेच ऐकत होतेच त्यांना काय शिक हे असतील तर त्या लगेच त्यांच्य शंकांचं निरसन करायला तसा काही स्कोप नसायचा हे सगळं झालं मोठ्या मुलांच्या बाबतीत पण लहान मुलांना ऑनलाईन शिक्षणाने खूप फायदा झाला असं वाटत नाही कारण ते जे लहानपणी शिकतात त्याच्यासाठी त्यांचे जे बेसिक स्किल्स असतात जसं आय हॅन्ड कोऑर्डिनेशन लिहिणं वाचणं ते सगळं लहान अगदी जे के जीमधली मुलं होती नर्सरीमधली मुलं होती त्या मुलांचं खूप जास्त नुकसान झालं कारण ती प्रॅक्टिस त्यांना जी शाळेमध्ये अदरवाईज टीचर्सनी करून घेतली असती ती शक्य नाही कारण घरातला प्रत्येक पेरेंट काही ट्रेंड टीचर नसतो जेव्हा की शाळेतले जे हे के जीचे मुलं टीचर्स असतात ते आर ट्रेंड टू टीच सगळ्या मुलांना स्किल्ज आणि कन्सेप्ट कसे शिकवायचे हे त्यांना जास्ती प्र चांगल्या प्रकारे माहीत असल्याकारणाने ते लहान मुलांचं जरा खूप जास्त नुकसान झालं तसंच मोठ्या मुलांचंही पण त्यांना प्रॅक्टिकल्स वगैरे किंवा हे य क्लासमध्ये बसून जे त्यांच्या मित्रमंडळींबरोबर कुठल्याही गोष्ट डिस्कस करणं वगैरे तिथल्या तिथे ते शक्य नसायचा अर्थात ते फोनवर वगैरे तर करू शकत होते पण ते जे ॲटमॉस्फियर असतं ते तर मिस झालं होतं त्याच्यामुळे मुलं बऱ्यापैकी निराश झाले असं झाले होते आणि त्यांना असंच वाटतं की त्यांनी त्या दोन वर्षात काही फारसं फारसं ते शिकले नाहीत त्याच्यामुळे त्यांची कॉन्फिडन्स लेवल कमी होती तर ह्या सगळ्यांची ही सगळी आव्हानं पत्करून पण त्यांना शिक्षण त्यांचा क म्हणजे सिलॅबस कंप्लीट करणं हे खूप मोठं आव्हान होतं सगळ्या शैक्षणिक संस्थांसाठी आणि मुलांचं तर शिक्षणाकडे बघण्याचा थोडा दृष्टिकोन त्याच्यामुळे बदलून गेला त्यांना असं शिस्तीमध्ये अमक्याच वेळेला वगैरे असं काही ते राहिलं नाही ते कधी पण आब केव्हाही अभ्यास करणं की शिस्तीत जसं नऊ ते पाच शाळेमध्ये जाणं वगैरे असं काही नसल्यामुळे त्यांची स्वतःचं डिसिप्लिन म्हणजे शिस्तीमध्ये राहायचा त्यांचा सराव एकदमच बंद झाला होता आईवडिलांना जमेल तेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते त्यांचा अभ्यास क्लास घेत होते हा सगळा प्रकार जरा गंभीर होता पण आता सिच्युएशन थोडी बदलली असल्याकारणाने मा गाडी रुळावर येते असं वाटत आहे थँक्यू